हॅलो मी सुभाष कुलकर्णी बोलत आहे मी एका महत्त्वाचे वॉल व्यावसायिक कॉल करण्यासाठी तुम्हाला रिचार करण्याची विनंती करत आहे कारण मला तो अत्यंत आवश्यक आणि त्वरित हवा आहे म्हणून कृपया तुमच्याकडे हे रिचार करण्याची जी मं रिचार्ज करावा अशी ही विनंती आहे माझा मोबाईल क्रमांक नऊ तीन चार एक सहा एक आठ एक असा आहे